रेखाटन म्हणजे रेखाचित्र असतं त्याला त्याला इंग्लिशमध्ये स्केच असे म्हटले जाते ही गोष्ट आपण एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट जी आपण पाहिलेली असते त्याला आपल्याला चित्राद्वारे कसं दाखवता येईल ह्या गोष्टीसाठी त्याचा वापर केला जातो म्हणजे आपण एखादी घटना बघितली घटना बघितली भांडणाची असो एखादी गाडी जात असो किंवा एखादं दृश्य बघितलं त्याला आपण चित्राद्वारे तुन प्रदर्शित करू शकतो आपल्या कलेतून आपल्या हाताने शिस पेन्सिल आणि खोडरबरच्या द्वारे हे आपण चित्र खूप सुंदर बनवू शकतो आणि हे चित्र बन तयार झाल्यानंतर एवढं सुंदर दिसतं की डायेक डोळ्यांमध्ये भावलं जातं भगुशीच वाटतं आणि रेखाचित्र हा विषय शाळेपासून तर महाविद्यालय प्रत्येक ठिकाणी असतो तो शाळे विद्यालयामध्ये जास्ती गरजेचं असतो कारण ज्या मुलांचं चित्रकला चांगली आहे ज्या मुलांना त्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते मुलं आपलं भवितव्य किंवा आपलं भविष्य त्या क्षेत्रात बनवू शकता ती बघून बघून शाळेत त्याची तासिका घेतली जाते ते शिकून त्याची त्याची ती कला आपला आपल्यात सामावून घेता आणि एक मोठे चित्रकारसुद्धाही बनू शकता आणि जे मुलांचे शाळेत शाळेत याच्यापासून रेखाचित्र काढ चांगले काढतात त्यांना महाविद्यालयातसुद्धा महाविद्यालयामध्ये सुद्धा काही चान्स दिला पाहिजे ते त्यांची कला सादर करून अतिशय मोठ्या पडद्यावरती जाऊ शकता मोठ्या मोठ्या पोजिशनवरती जाऊ शकता नेहमी मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी महाविद्यालय किंवा विद्यालयाने नेहमी पुढे ढकललं पाहिजे नेहमी त्यांना प्रतिसादच दिला पाहिजे